धाराशिव जिल्हा हा महाराष्ट्रातला फक्त एक महत्त्वाचा जिल्हा नाही तर त्यासाठी तो एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जिल्हा म्हणून पण ओळखला जातो तसेच जे धाराशिव जिल्हा हा क्रीडा स्पर्धा क्रीडा क्षेत्राचा एकदम अग्रेसर असा जिल्हा आहे त्यामध्ये ग्रामीण भागातून अनेक खेळाडू उदयायला आले आहेत म्हणजे जसं की कुस्ती क्षेत्रामध्ये आपले रमेश धोत्रे सर आहेत मग ते एकदम ग्रामीण भागातून त्यांनी सुरुवात केलेली एकदम मातीच्या आखाड्यातून असा त्यांचा प्रवास आहे तसेच धापटू म्हणजे ॲथलेटिक्समध्ये संदेश शिंदे स आहे त्यांनी शंभर मीटर आणि दोनशे मीटरमध्ये राज्यस्तरावर अनेक सुवर्णपदक आपल्यासाठी कमवलेले आहे परत व्हलीबॉल स्पर्धेमध्ये महिला म्हणून एक वैशाली जाधव आहेत त्यांनी पण आपल्या संघासाठी अनेक अनेक म्हणजे असे पदकं मिळवली राज्यस्तरावर एकदम चांगलं काम केलं त्यानंतर अजून कबड्डी क्षेत्रामध्ये प्रशांत माने सर एक आहेत ते पण आपलं एकदम उत्कृष्ट खेळाडू आहेत आणि प्रो कबड्डी लीगसाठी पण त्यांची निवड झालेली त्यामुळे असे अनेक खेळाडू आहेत जे इथून उदयास आलेत